हॅलो हां बोलते आहे हां हां द्या द्या ओके

ओके चालेल पण आमच्याकडं कोलम आहे बासमती सध्या आवेलेबल नाही आहे दुसरा

हां ठीक आहे आहे किती पाहिजे हे संतूर साबण किती पाहिजे ओके

डोव नाही क्लिनिक प्लस आहे क्लिनिक प्लस पुन्हा हे हेअर सोर्डर चालेल चालेल ठीक आहे हो आहे आहे चालेल हो आहेत की जेमेनी ऑइल आहे पुन्हा पामतेल आहे सोयाबिनचं आहे चालेल ठीक आहे किती पिशव्या पाहिजेत जेमिनीच्या हो आहे ते आहे आहे डिलेवरी बॉय इकडे ऑनलाईन पेमेंट करा आणि मोबायल नंबर हाच आहे ना तुमचा ओके ओके तिथं आल्यानंतर आमचा डिलेवरी बॉय तुम्हाला कॉल करेल कारण की कसं तुमचा एरिया जरा व्हास्ट आहे त्याच्यामुळं पत्ता लवकर सापडणार नाही त्याच्यामुळं तो कॉल करेल तुम्हाला ओके आणि घरी आवेलेबल असतील ना लोकं बरं बरं अजून काय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता किंवा तिथं डिलेवरी बॉय आल्यानंतर तिथं दिलं ना तरी स चालेल ठीक ठीक आहे ठीक आहे आभारी आहे आम्हाला ऑर्डर दिल्याबदल हां हां